हॅलो मला परतावा पाहिजे आहे तुम्ही देऊ शकाल का हो कशासाठी हवा वाहना वाहन चालक परवानगीसाठी त्यांनी प्रत मागितली आहे त्यासाठी हवा आहे हां पण त्यासाठी डॉक्युमेंट लागणार आहेत कोणते कोणते सर कोणते कोणते मॅडम आधार कार्ड रेशन कार्ड पासपोर्ट पासपोर्टचा फोटो आणि आपली काय बोलतात रेशन कार्डाची झेरॉक्स लागणार आहे ओके ते उद्या घेऊन घेऊन आम्ही येतो साठी हवा आहे नाही घेऊन आम्ही येतो कुठे लोकेशन पाठवाल का हो पाठवतो तुम्ही ओट्सअप नंबर सेंड करा हा मी ओट्सअप नंबर सांगते आहे एट सेव्हन डबल टिबल नाईन फोर नाईन सिक्स नाईन हा आहे हे हा ओके याच्यावरती मी ओट्सअप करा ओट्सअप लोकेशनला पाठवते हा चालेल उद्या किती वाजता यायचं तुमच्या इकडे उद्या दहा वाजता या पण सर पण मॅम मला लवकरात लवकर परवा परतावा पाहिजे आहे हां तुम्हाला द्या तुम्हाला देतो पण आधी दहा वाजता म्हणजे आधी त्याच्या आधी लवकर नाही लवकर का नाही खोलणार का हो खोलणार नऊ वाजता खोलतो हा चालेल ठीक आहे उद्या मग मी नऊच्या आत येते मला लव मला परतावा सबमिट करायचा आहे